सहसा जवळपासच्या शहरांना किंवा गावांना भेटण्यासाठी मी महिन्यातून दोनतीन वेळी जात असतो कारण नातेवाईक हे श शहराचे शहराच्या बाजूलाच राहता ते दुसऱ्या गावाला राहता इथून जास्त दूर नाही आहे तर वीस किलोमीटर दूर अंतरावर मोथळा तालुका आहे त्यामध्ये एक छोटूसं खेडेगाव म्हणजे राजूर आहे तिथे माझी मावशी रहाते आणि मावशीच्या घरी मी नेहमी येणंजाणं करत असतो हफ्त्यातून दोनदा किंवा तीनदा पण होऊ जातो कारण मावशीच्या घराच्या बाजूलाच माझा मामासुद्धा राहतान म्हणजे दोन्ही ना दोन्ही नातेवाईक माझे तिथेच राहता त्यामुळे मी हप्त्यातून दोनतीन वेळेस येणंजाणं करत असतो कारण त्यांची भेट घेतल्याशिवाय मला करमत नाही आणि तिथे गेले की खायप्यालापण खूप मिळते